आजकाल डिजिटल डिजिटल क्षेत्रामध्ये खूप मोठी उत्क्रांती आप झाली आहे सर्व काही डिजिटल होत आहे त्यामुळे डिजिटल प्रेझेंटेशन हे खूप महत्त्वाचं आहे तंत्रज्ञान ही एक अशी गोष्ट आहे की ती माणसाला एक दहा वर्ष पुढे घेऊन जाते तंत्रज्ञानामुळे कलेवर खूप मोठा प इफेक्ट झाला आहे कला खूप पुढे गेली आहे जे पण कौशल्य लोकांकडे आहे एखाद्याकडे एखादी कला आहे ती डेव्हलप करण्यासाठी तंत्रज्ञानाने खूप मोठी त्यामध्ये मदत केली आहे तसंच उद्योगांमध्ये तंत्रज्ञान आल्यामुळे उद्योजकांचं जे उत्पन्न आहे ते टेन टाईम्स वाढलं आहे उद्योजकां उद्योजक नवीननवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपल्या उद्योगांना एक वेगळ्याच पातळीवर घेऊन जात आहेत आणि त्यामुळे तंत्रज्ञानामधून कुठलाही उद्योजक एक नवीननवीन कला अवगत करत आहे दुसरी गोष्ट म्हणजे तंत्रज्ञानामुळे उद्योजक एक अशा ठिकाणी जाऊन जाऊन ठेवलं आहे की त्याचा उद्योग खूप वाढत चाललं आहे तसंच कलाकारांना तंत्रज्ञानाचा उपयोग जे आपण ग्राफिक्स बघतो किंवा एखादा एखाद्या कलाकाराला एखाद्या मूवीमध्ये काही सीन द्यायचे असतात ॲडवेंचर्स सीन असतात तर त्या ॲडवेंचर्स सीनमध्ये त्यांना त एक ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स यूज केला जातो त्यांचा डमी यूज केला जातो किंवा अशा विविध टेक्नॉलॉजीज यूज करून झे ॲक्च्युअलमध्ये नाही आहे पण लोकांना ते तसं दाखवलं जातं आणि त्याचा प्रतिसाद लोकांना लोकांचा त्या तंत्रज्ञानामुळे त्या कलाकारांना खूप मिळतो कारण त्यांना वाटतं की हे सगळं आपण बघतोय ते कलाकार स्वत करत आहे पण ॲक्चुअलमध्ये तर तसं नसतं त्याच्यामागे तंत्रज्ञान आहे त्याच्यामागे टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे दुसरी गोष्ट म्हणजे तंत्रज्ञानामुळे ऑनलाईन शिक्षण वाढलं आहे मधे कोविडमुळे कोविड जो कोविडचा काळ होता त्यामध्ये तंत्रज्ञानामुळे ऑनलाईन क्लासेस चालू झाले लोकांना ऑनलाईन स्टप्स मिळ मिळायला लागले त्यामुळे त्यांना जे काही हवं आहे ते फक्त क्लिक केलं गुगलला त्यांना सगळी माहिती मिळून जाते तर तंत्रज्ञानाने कला उद्योग आणि कलाकारांना खूप मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे